भारतातील शिक्षण व्यवस्था सध्या खूप कठीण दिसते इथे काय झालं आहे ना की मुलं आणि मुली त्याचप्रमाणे जे कास्ट सिस्टम आहे त्याबद्दलसुद्धा खूपच तडजोडीचं हे झालेलं आहे मुलांना चांगले मार्क्स मिळूनसुद्धा त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागत आहे ज्यांचे चांगले मार्क आहेत पण कास्टमध्ये नसल्याकारणाने त्यांना चांगले जे त्यांना हवे असलेले जे फील्डस आहेत ते त्यांना मिळत नाही आहेत त्यासाठी त्यांना प्रत्येक ठिकाणी पैसा मोजावा लागत आहे पालकांची पण अशी अवस्था नाही आहे की प्रत्येक वेळी शिक्षणाला एवढा पैसा खर्च करू शकतील म्हणून त्यासाठी आपल्याकडे काही ना काही तरी सुविधा केल्या गेल्या पाहिजे हे जे आरक्षण आहेत ते आरक्षणाचा आता खरं भरपूर वि विचार केला पाहिजे खरंच या आरक्षणाची गरज आहे का आरक्षण ज्या वेळेला दिला गेला दिलं गेलं त्यावेळी त्याची खरंच गरज होती पण यावेळेला जेव्हा आता सगळे शिक्षित आहेत सगळे स्व स्वतःला एकदम समृद्ध केलेलं आहे अशा काळातसुद्धा आरक्षण खरंच पाहिजे का ज्या लोकांना त्यावेळी आरक्षण दिलं गेलं ती लोकं अजूनसुद्धा तशाच अवस्थेत आहेत का ही विचार केले घेतले पाहिजे हे जर विचार केले गेले तरच पुढ पुढील पिढीला कॉन्फिडन्स आणि प्रत्येक वेळेला त्यांनासुद्धा नकार घंटा ऐकवावी लागणार नाही त्यांना जे पाहिजेत ते फील्डस त्यांना चूज करता येतील जसे जसे ते चूज करतील तसे तसे त्यांनासुद्धा आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकू याचं एक भान राहील आणि तेही ते आपल्या समाजासाठी काही ना काहीतरी करू करतीलच नक्कीच त्यामुळे त्याची जी भरपाई आहे ती आत्तापासूनच शिक्षण क्षेत्रातून जेव्हा ते शाळेत आहेत तेव्हापासूनच त्यांना दिली गेली पाहिजे